मी लहानपणे टिप्पस खेळायची ते टिप्पस मी आणि माझी मैत्रीण मिळून खेळायचो आणि ते एक डब्बा करून त्यामध्ये आपण टिप्पस टाकायची ते टिप्पस रेषेला लागू नये म्हणून हा नियम होता आणि त्या टिप्पसपर्यंत आपण लंगडी खेळून पोसायचं